आर कायतले अरे आमच्या इकडेही तेच चालू आहे रे एक एक पोरगं एक पोरगं दहा पंधरा दहा पंधरा पोर घेऊन बसायली हो रे आमच्या आमच्या इथेही वट्या भिट्या कुठे बसलेले पोर अरे एका दिवशी झोपेत गोळ्या लागायच्या मागं लागल्या होत्या हां आमच्या इथं तलेत दहा पंधरा पोरं एकाच ओट्यावर बसून राहिलेतं खेळायलेतं डोळे माती जायच्या मागं लागले त्याचे हां आप आपले आपल्या काळामध्ये काय नव्हतं आस् हां अर आमच्या आपल्या त्या आमच्या गावामध्येही तेच चालू आहे सध्या हां दोघं तिघं जण गेलेत हॉस्पिटलमध्ये ते ते वसमतला तर रेल्वे पटेला मेले दोघं तिघं जण

हां हां हांय वा

आमच्या इकडे ते न्यानू विलास गिलास तेईला काय कामच राहील नाही ते हर वेळेस पबजी पबजी पबजी म्हणू म्हणू वेडे झाले सगळे हो हो आमच्या इकडेही तेच चालू आहे सध्या हां आमच्या इकडेही तेच चालू आहे पबजीचाच विषय चालू आहे सगळा अरे आपल्या वक्तीत आपल्या काळामध्ये काही नव्हता असे आताच्या काळामध्ये सग हां आपल्या काळामध्ये नव्हतं असं अ हो हे या काळामध्ये काय आलं आहे गेम मोबाईलवरले गेमं खेळणं हे कुठे जिथे पाहिलं तिथे कुण्या ओट्यावर पोरत बसलेली कुठेही वटं कुठे खेळायला गेलं तिथं क्रिकेट ग्रिकेट काय खेळणंच दिलं सोडून त्यांनी

हो गाडीवर गिडीवर कुठेही तेच चालू आहे तेच हां

काय कामं धंदाचक सोडून दिली त्यांनी

बरं बरं ठेवतो मग